मला आधी स्वयंपाक बिलकुलच येत नव्हता ईवन मला पीठ पीठ कणिक भिजवण्यापासून मला काहीही येत नव्हतं ज जेव्हा पहिल्यांदा पहिल्यांदा मी कणिक भिजवायला सुरवात केली त्यावेळेस एव म्हणजे की कणिक भिजव त्याचं म्हणजे उंडाच तयार झालेला नव्हता एकदम असा पा एकदम पातळ पातळ असं असं असं मी असं मी केलं होतं मग त्याच्याच्यानं पोळ्या पण जमल्या नव्हत्या आणि मग पोळ्या पण जमल्या नव्हत्या आणि भाजी करायला गेली होती तर भाजी करायच्या वेळेस जास्ती तिखटच जास्त झालं होतं मीठ मीठ तर नव्हतंच त्याच्यात आणि रस्सा रस्सा म्हणून रस्सा एवढा की एव म्हणजे दहा दो दोन चार लोकांचा स्वयंपाक बनवायचा तर तो पा सहा ते सात लोकांचा स्वयंपाक तयार झाला असा माझा पहिल्या स्वयंपाकाचा अनुभव आहे